आजच्या काळात बाहेर देशातून आलेल्या मुली शिकून आलेल्या तिकडून तिकडची संस्कृती घेऊन आल्या आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या गावामध्ये आल्या आणि आमच्या गावामध्ये येऊन सगळं आमच्या गावाचं वातावरण खराब करून टाकलं ते वेगवेगळ्या प्रकारची नृत्य त्यांचे ते आवाज त्यांचे ते गाणे वेगळेच नृत्य शॉर्टस् घालून त्याच्यामुळे आमच्या गावातल्या लोकांवर बायांवर मुलींवर परिणाम होत आहे आणि तो परिणाम आता सगळा म्हणजे सगळं वातावरण खराब करून टाकलं त्यांनी आमच्या गावाचं आणि ते त्यांचे डान्स करणं ते एवढं एवढं शॉर्ट घालणं म्हणजे आमच्या गावामध्ये मुली असे पंजाबी कुर्ती सुटच घालतात मग त्या पोरी आल्यात आणि त्या त्यांचे शॉर्टस् घालून वेगवेगळ्या प्रकारचे घाणेरडे नृत्य करत आहे तर त्यांच्यामुळे खूप घाणेरडा परिणाम झालेला आहे आमच्या गावामध्ये सध्या तर मला असं वाटते की त्यांनी जरा त्यांची जाण ठेवायला पाहिजे आणि त्यांची ते तिकडेच ते नृत्य केले पाहिजे महाराष्ट्रात येऊन आमच्या गाव ग्रामीण भागांमध्ये येऊन असे नृत्य करू नये कारण ग्रामीण भागाची सोसायटी खूप वेगळी असते आणि सिटीमधली सोसायटी खूप वेगळी असते तर त्यांनी त्यांच्या हिशेबानेच राहिलं पाहिजे गावामध्ये आल्याने गावातल्या हिशोबानेच राहिलं पाहिजे बाहेरगावी गेले ते तुम्ही तिकडे गेले तर तुम्ही तसे रहा पण जसं गावातलं वातावरण आहे तसंच रहा गावचं वातावरण खराब करू नये कोणत्याही प्रकारचे वाईट असे नृत्य करू नये मला तरी असं वाटत आहे आणि दुसऱ्या लोकांनाही चांगलं सांगायला पाहिजे की तुम्ही पण गावात गेले की अशी नृत्य करू नका वाईट वाईट नृत्य करू नका आणि नृत्य करताना आपली संस्कृती विसरू नका मला तरी असं वाटतं की त्यांनी हे केलं पाहिजे